उन्हाळ्यामध्ये झाडांना सुरक्षित ठेवण्यासाठी मी प्रखर उउन्हामुळे वेली किंवा नाजूक झाडे असतील ते जळून जाण्या्ची शक्यता असते अशावेळी आम्ही त्याला ग्रीन शेड उभा करून झाडांना सावली देण्या्चा प्रयत्न करतो तसेच उन्हाळ्यामध्ये पाण्याची वनस्पती न गरज जास्त भाजते म्हणून बॉटल ड्रीप असेल किंवा साध्या ड्रीपच्या सहाय्याने त्याला सतत सिंचन होईल याची खबरदारी आम्ही घेतो तसेच पावसाळ्यामध्ये खूप पाऊस पडून पाने नासण्याची शक्यता असते त्यामुळे पाण्याचा निचरा कसा होईल मुळाशी झाडाच्या बुंद्याशी पानी साठून राहणार नाही याची खबरदारी आम्ही घेतो त्यासाठी कुंडीत जर पाणी साठत असेल तर कुंडीला छिद्र पाडून त्या वाटे पाण्याचा निचरा होुईल याची काळजी घेतो तसंच त्याच्यामध्ये छोट्या साईजचे दगड त्याच्यामध्ये कुंडीमध्ये किंवा झाडाच्या बुंद्याशी ठेवतो जेणेकरून पाणी त्याच्यामध्ये मुरणार नाही तर हिवाळ्यामध्ये हिवाळ्यामध्ये खूप थंडीने झाडं खराब होतात अशावेळी त्यांना सकाळचं कोवळं ऊन मिळेल याची खबरदारी मी घेते